राज्याला भेट देताना पर्यटक मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय निवडू शकतात जसं की आपण उदाहरणार्थ घेऊ या महाराष्ट्र राज्याला तुम्ही भेट देताय तर त्यामध्ये रस्त्यावरील सादरीकरणं पारंपरिक कला स्थानिक उत्सव वेगवेगळे तेथील खाद्य पदार्थ किंवा तेथील पारंपरिक वेशभूषा दैनंदिन जीवनातील वेशभूषा अशा प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे पर्याय असतात मनोरंजनाचे पर्याय असतात त्याला निवडू शकतात आणि पर्यटक ते पाहू शकतात जसं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे वेगवेगळे राहणीमान आहे वेगवेगळ्या बोली आहेत तिथील वेगवेगळे खाद्य पदार्थ आहेत जसं की तुम्ही कोकण विभागात गेलात तर तिकडे तुम्हाला मांस मच्छी प्रकारचे वेगवेगळे खाद्य पदार्थ बघायला मिळतील तर तुम्ही पुणे साइड जर गेलात पुण्यामध्ये तर तिकडे तुम्हाला वेगवेगळे गोड पदार्थ खाद्य पदार्थ ते पहायला मिळतील किंवा वेगवेगळे स्नॅक्स पहायला मिळतील तसंच राज्यामध्ये फिरताना तुम्ही वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकता किंवा पारंपारिक जी ठिकाणं आहेत तीही पाहू शकता पारंपारिक कला आहेत ज्यामध्ये नृत्य गायन किंवा नाटक अशा प्रकारचे वेगवेगळे कला आहेत त्या पाहू शकतात नृत्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत जसे की ते कोकण विभागामध्ये मालवण विभागामध्ये गेलात तर त्या त्या प्रकारे बदलले जातात त्यामुळे राज्याला भेट देताना पर्यटक वेगवेगळ्या प्रकारची मनोरंजनाची साधन निवडू शकतात